म्हणी अति तिथे माती अति शहाणा त्याचा बैल रिकामा गाढवाला गुळाची चव काय नाचता येईना अंगण वाकडे वाक्यप्रचार दुधात मीठ कालवणे केसाने गळा कापणे लोटांगण घालणे पाण उतारा करणे